तसं पाहिलं तर मराठी साहित्यामध्ये सगळेच जे लेखक व लेखिका आहेत त्यांनी खूप मोलाची भर घातलेली आहे पुस्तक कोणत्याही लेखकाचं असो ते वाचणारा जो रसिक श्रोता आहे त्या रसिक श्रोत्याच्या आवडीवर किंवा तो ते पुस्तक किती आत्मियतेने वाचतो त्यावर सुद्धा ते अवलंबून असतं पाहायला गेलं तर कवी म्हणून नारायण सुर्वे सर असतील किंवा माडगूळकर असतील किंवा द मा मिरासदार असतील किंवा आणखी आपण पाहिलं तर पु ल देशपांडे असतील अण्णा भाऊ साठे असतील कवि कवयित्रीमध्ये आत्ताच्या ज्या सिसिलिया कारव्हालो आहेत विणा गवाणकर आहेत अशा वेगवेगळ्या या साहित्यिकांची पुस्तकं जेव्हा माझ्या हातामध्ये पडतात तेव्हा मला खूप आनंद होत असतो पण या सगळ्या मराठी साहित्यिकां मध्ये एक नाव मात्र माझ्या खूप जवळचं आहे आणि ते लेखक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर व्यंकटेश माडगूळकर सरांची मी बरीचशी पुस्तकं वाचून हातावेगळी केलेली आहेत माझ्या संग्रहामध्ये सुद्धा आहेत त्यांचा वेगवेगळ्या पुस्तकातील शिकारी कथा किंवा जंगलातील त्यांच्या भटकंतीचे त्यांनी केलेलं वर्णन प्राण्यांचे आणि त्या जंगलाचे अचूक बारकावे यामध्ये मग नागझिरा हे ज्या अभयारण्यावर असणारं त्यांचं पुस्तकं आहे हे सुद्धा मला फार आवडलेलं आहे वाघाच्या मागावर हा कथासंग्रह तर त्यांचा खूप अप्रतिम झालेला आहे जंगलातील दिवस हा हे पुस्तक सुद्धा अतिशय उत्तम आहे पण यावर साहित्य अकादमी ज्या पु पुस्तकासाठी त्यांना मिळालं तो त्यांचं सत्तांतर ही माकडांच्या म्हणजे वानरांच्या जीवनावर आधारित असणारी कादंबरी मला फार अप्रतिम आवडते आहे इतकं बारकाईनं त्यामध्ये त्यांनी त्या माकडांचं वर्णन केलेलं आहे की त्याला तोडच नाही आहे आणि म्हणूनच लेखक म्हणून मला व्यंकटेश माडगूळकर फार फार आवडतात त्यांचं लेखन नेहमीच माझ्यामध्ये सकारात्मक बदल किंवा त्या प्राण्यांकडे बघण्याचा त्या जंगलाकडे बघण्याचा या पर्यावरणकडे पण पर्यावरणाकडे बघण्याचा एक वेगळा अनुभव मला त्यातून मिळतो आणि बऱ्याच वेळेला माझ्या हातून जेव्हा लेखन होतं तर त्याचा बराचसा भाग तेव्हा त्याची बरीचशी स्फुर्ती किंवा आदर्श मला या व्यंकटेश माडगूळकर सरांकडून आलेला आहे यूटूब या मध्ये सुद्धा चॅयनलवर सुद्धा मी या व्यंकटेश माडगूळकर सरांचे जे कथा आहेत त्यांच्या तोंडून सादर केलेल्या त्या मी सुुद्धा ऐकलेल्या आहेत आणि त्यांचं लेखन अशा दर्जेदार पद्धतीने सजलेलं आहे की नेहमीच ते मला नवीन काहीतरी वाचण्यासाठी प्रोत्साहित करतं विनोदी अंगाने म्हणाल तर मला द मा मिरासदार यांचं लेखन भरपूर हसवतं आवडतं भुताचा जन्म ही जी कथा आहे ती मला इतकी आवडते आणि सादरीकरण करताना मी इतकं हसतो की त्यांच्या सगळ्याच कथा म्हणजे विनोदाचा जल्लोष करतात कवयित्रींमध्ये मला म्हटलं तर सध्याच्या सिसिलिया कारवालो या ज्या कवयित्री आहेत त्यांचं लेखन मला खूप मार्मिक असं वाटतं सकारात्मक असं वाटतं आणि म्हणूनच एकंदरीत मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सगळेच लेखक मला एक वेगळीच त्या साहित्याची त्यांची झलक त्यांची लेखनशैली असलेली मला दिसून ये